मी कारनी शेगावला गेली होती ड्रायव्हरनी माझे छान मार्गदर्शन केले आणि नाश्ता वगैरे करायला त्याने गाडी थांबवली नाश्ता केला आणि अजून काही लांब गेलो तेव्हा पण मला वॉशरूमला जायचं होतं तर त्याने खूप काळजी घेतली वॉशरूमला गेली आणि तिकडनं आली मग अजून थोडं लांब गेल्यावर तहान लागली तर त्यांनी मला बॉटल पण आणून दिली आणि खूप छान बोलत होता खूप छान विचार होते त्याचे नाहीतर काही काही ड्रायव्हर असे रहात नाही खूप चांगला ड्रायव्हर होता तो आणि छान दर्शन वगैरे झाले आणि त्याच कारमध्ये आम्ही परत आलो येताना त्यांनी घरापर्यंत पोचून दिले आणि ताई तुम्हाला काही याच्या पुढे जर माझे ड्रायव्हिंग तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही मला कॉल करून सांगा मी तुमच्या सेवेसाठी उपल आहे उपलब्ध आहे